हॅलो हां बोला ना ओके तुम्हाला पासपोट साईज फोटो काढायचे आहेत तर नॉर्मलमध्ये आमचे आहे एकशे वीस रुपये त्यामध्ये तुम्हाला वीस कॉपी येतील अर्जंटमध्ये असतील तर चार्जेस टू हंड्रेड होतील वीस कॉपीज मिळतात हो हो ना अर्जंट हवं आहे ना अर्जंटमध्ये म्हणजे तुम्हाला अर्ध्या तासात तरी मिळतील लगेच जर तुम्ही आज काढत आहे तर तुम्हाला उद्या फोटोज मिळतील

नाही चार्जेसमध्ये काही कमीजास्त नाही होऊ शकत कारण का अर्जंट असेल तर आम्हाला जसं फोटोग्राफरला बोलवून ते कॉपीज धुवून वगैरे ते टाईम जातं ना तर त्यामुळे आम्हाला ते त्याचे चार्जेस जास्तच घ्यावे लागतात कारण का लवकर पाहिजे तर आम्हाला ते स्टुडिओमध्ये लव दुसऱ्या पाठवावे लागतात आणि जर तुम्हाला उद्या पाहिजेच असेल तर आम्ही आमच्या रेगुलर स्टुडिओला पाठवतो जो की ते लोकं आम्हाला दुसऱ्या दिवशी सगळ्या कॉपीज काढून देतात

आता किती वेळात येणार दहा मिनटात येऊ शकाल का आमचं कांदिवली ईस्टला आहे ओके आमचं हायवेलाच आहे जवळ

आम्ही ब्ल्यू पडदाच यूज करतो मोस्टली कारण का पासपोट साईडला आम्हाला ब्लूच यूज करायचा आहे ठीक आहे आम्ही ते फोटोशॉपमध्ये करू शकतो तुम्ही या तुम्ही आम्ही बघतो आहे का अदरवाईज फोटोशॉपमध्ये तर होतं आणि ते नॅचरल दिसतं त्यात काही प्रश्न नाही आहे आणि तुम्हाला आजच कॉपी हवे आहेत की उद्या हवे आहेत जे चार्जेस आहेत तेच आम्ही घेतो आहे स्टँडर्ड चार्जेस आहेत सगळीकडे हेच घेतात चालेल ठीक आहे या